दहा हजार तीनशे पंच्याण्णव तीन हजार दोनशे पंच्याण्णव एकोणपन्नास हजार पाचशे अठ्ठेचाळीस पाच लाख सातशे त्रेपन्न दहा लाख नऊशे नव्याण्णव नऊ लाख तीनशे बावन्न रुपये